ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस प्रत्येक राज्याने आपली आपली भाषा निवडली कर्नाटकवालेनी कर्नाटक त्याच्यानंतर आंध्रावाल्यांनी आणि राजस्थानवाल्यांनी त्यांची प्रत्येक राज्यानं आपापली भाषा निवडली त्याच्यानंतर महाराष्ट्रानेही आपली मराठी भाषा मायबोली ही आपली भाषा निवडलेली आहे आणि महाराष्ट्रात आपल्या पूर्ण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र एकमेव असं राज्य आहे जे मराठी मायबोलीचं आहे आणि प्रत्येक राज्यातून लोक आपल्या इथं येऊन आपल्या महाराष्ट्रात येऊन काम करतात रोजीरोटी त्यांना मिळती आणि महत्त्वाची गोष्ट एक आहे की आपल्या ह्या मराठी मायभाषेमुळं सगळे लोक महाराष्ट्रात येऊन प्रत्येक राज्याचे लोक येऊन आपल्या इथं गुण्यागोविंदानं राहतात आणि एकमेकांना नेहमी ते आपुलकीची वागणूक देतात आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे ह्या मराठी माय मायबोली भाषेमुळं आपण एकमेकाशी एवढं घट्ट नातं आहे की प्रत्येकजण आपल्याला परराज्यातलाही जरी आला तरी तो मराठी बोलला तरी तो आपला महाराष्ट्रीय आपला भाऊ असा भास होतो एवढी ह्या मराठी भाषेची मराठी भाषेत ताकद आहे आणि मराठी जी आहे ह्या मराठीमुळंच आपण आज आपल्या दिल्लीत असेल किंवा आपण महाराष्ट्रात देशात आपला मराठी मायबोलीचा एक ठसा उमटू शकलो आहेत आपण मराठी भाषेमुळंच